पुस्तकं वाचनाची आवड असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारची पुस्तकं ती स नवीन असतील तरी विकत घ्या जुनी नवीन असतील तर त्याची किंमती जास्त असतात ते आपल्याला परवडेल का त्या प्रमाणात आपण घ्यायची खूप घ्यायची का त्या प्रमाणं कुठली घ्यायची हे आपलं आपण ठरवायचं त्यामुळं नवीन हे नवीन पुस्तकं जर घ्यायची तर ही वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकाशनं असतात त्यांच्या दुकानातून हे मी पुस्तकं घेऊ शकतो आता सेकंड हँड पुस्तकं क जर घ्यायची असतील तर अनेक सेकंड हँड पुस्तकं विकणारी दुकानं आहे त्यामुळं एकच असं दुकान कुठलं नसतं अन ती पुस्तक घ्यायला काय हरकत काही नाही चांगली जर असतील व्यवस्थित सगळी पानं जर असतील कुठलंही पान गेलेलं नसेल शेवटपर्यंत ते पुस्तक व्यवस्थित असेल तर सेकंड हॅँड पुस्तक सुद्धा घ्यायला हरकत नाही आपल्याला वाचाण्या साठी वाचनाचा आनंद घ्यायचाय पुस्तक नवीन का जुनाय ह्याच्यावर काय आपला काय अवलंबून नसतं आपल्याला आनंद मिळतो तो वाचनामुळं मिळतो पुस्तक जुन आहे का नव आहे ह्यामुळे मिळत नाही त्यामुळं कुठल्याही दुकानातनं से कागदी रस्त्यावर जर एखादं पुस्तक मिळत असेल तरी सुद्धा ते घ्यायला हरकत नाही एखदा स्पेसिफिक असं दुकान असेल तरी घ्यावे पण सेकंड हॅँड पुस्तकसुद्धा घेऊन वाचायला हरकत नाही जे मिळेल ते आपल्याला वाचण्यासाठी पाहिजे आहे सेकंड हॅडय का फर्स्ट हँड आहे ह्याच्यावर काही आपल्याल का अवलंबून नसतं म्हणून सेकंड हॅड पुस्तकसुद्धा विकत घ्यायला काही हरकत नाही आणि घ्यावे ते वाचावे आणि त्याचा आनंद घ्यावा त्यामुळे आपल्याला फक्त उ उद्देश आहे की पुस्तकं वाचायचे आपल्याला त्यामुळे कुठले जुने आहे की नवीन आहे हे न करता आपण ते पुस्तक घ्यावे आणि वाचावे आणि त्याचा आनंद घ्यावा म्हणजे आपल्याला समाधान मिळते शां चां चांगलं आपल्याला शब्द स्टॉक वाढतो त्यामुळे सेकंड हॅड पुस्तक विकत घेण्याविषयी काही प्रश्न हे प्रॉ प्रॉब्लेम येऊ नये असं मला वाटतं